दिवाळीला आपण भजे वडे पुरणपोळी भात भाजी पापड वरण इत्यादी पदार्थ बनवतात गुडीपाडव्याला पोळी भाजी पापड भात गुलाबजामुन किंवा बासुंदी बनवतो तर होळीला सुद्धा पुरणपोळी भाजी पोळया भजे कुरवड्या इत्यादी पदार्थ बनवतो व पोळ्याला सुद्धा आपण नवीन नवीन गोड पदार्थ बनवतो हे पदार्थ पारंपरिक पदार्थ आहेत जे आपण सणासुदीला बनवतो व खातो